हो हो गावंडे दा बोलतो आहे कोण बोलत आहे अरे नाही थोडा हिंट दे बुवा सुतेशना सुतेशना अरे यार खूप दिवसांनी फोन केला तू तर हो हो हो हो अच्छा अच्छा बऱ्याच दिवसानंतर आठवण आली पण तुला बरं बरं हो हो हो माझी तब्बेत वगैरे ठीक आहे ना बोल बोल बोल कसा काय फोन केला होता अच्छा हो हो हो हो हो हो आपलं हे आहे की नाही हिंगनघाट रोडवर फार्मरसी कॉलेजच्यासमोर वर्ध्याला चांगला मॉल झाला जवळपास तीन ते चार महिने झाले ओपन होऊन तो हां हो हो हो हो तुला काही वस्तू वगैरे घ्यायच्या आहेत का अच्छा अच्छा अस्सं अस्सं हो का अरे हो हो आहे आहे मल्टिप्लेक्स पण आहे तिथे आणि वस्तू पण खूप छान मिळतात मी गेलो होतो का नाही मागच्या पासून बघून घे मी मागच्याच आठवड्याला तिथे गेलो होतो तर तिथून की नाही मी बरीचशी जवळपास पाच हजाराची खरेदी पण केली आणि वेळ होताच मला तर आत्ताचा रिलीज झालेला पिच्चर पण बघून आलो मी आणि वस्तू पण चांगल्या निघाल्या आता मी दररोज यूज करत आहेत ना तर त्या वस्तू चांगल्या आहे आणि हो तिथे की नाही आपल्याला की नाही दर संडेला गर्दी असते म्हणा परंतु आपल्याला डिस्कऊंट पण चांगला मिळतो हो हो हो प्रत्येक संडेला डिस्कोट पण चांगला आहे

हो पार्किंगची चांगली सोय आहे आपण फोर विलरची पण पार्किंगची सोय आहे हो हो नेऊ शकतो आरामात फक्त तिथे पार्किंगला की नाही फोर विलर असली तर पंचवीस रुपये रेंट घेतात आणि टू विलरचे दहा रुपये रेंट घेतात ते सहज आपण देऊ शकतो कुठंही इकडेतिकडे लावण्यापेक्षा हो की नाही

हो हो त्याच्यासाठी गाडी आणणंच बेटर राहील हो हो तेवढं मोठं सामान कुठं घेऊन जाशील तू हो तू आपण दोघं जायचं का बरं बरं ठीक आहे ना तर मी या संडेला फ्री आहे आं हो हो बिलकुल फ्री आहे मी आणि जवळपास आपण अकराच्या दरम्यान निघू चालेल ना बरं बरं ठीक आहे ना चालेल ना चालेल चालेल ठीक आहे तर तू काय करशील आधी मला पिकअप करायला येशील दा साडे दहाच्या दरम्यान चालेल नं ठीक आहे मग आता येत्या संडेला मी कोणता पोग्राम बनवत नाही हो मी मग अ ठीक आहे ना तीन वाजेपर्यंत तुझ्यासोबतच आहे मग ठीक आहे ओके ओके येशील मग जरूर ठीक आहे ओके ओके ठीक आहे बाय